हॅलो काका तांदूळ आहेत का तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत मला मोकळ्या तांदूळ हवा होता बरं बरं किती रुपयाला आहे बरं बरं ठीक आहे नाही न नको मला पाच किलो द्या तांदूळ बासमती राईस द्या मला पाच किलो चालेल आणि गहू गहू कुठले कुठले आहेत

आम्हाला का का गहू असा पाहिजे की त्याच्या चपात्या खूप अशा मऊ मऊ मऊ चपात्या झाल्या पाहिजेत मागच्यावेळी मागच्यावेळी मी गहू घेतला होता तो एकदम असा चपात्या चांगल्या न होत्या होत त्याच्या यावेळी जरा चांगला द्या आता महाग असेल तरी चालेल चालेल चालेल तो मला एक पाच किलो द्या काका ह्यावेळी चालेल आणि पार्लेचे बिस्किट आहेत तुमच्याकडे चालेल मला पार्ले गोल्ड द्या एक एक पॅकेट द्या पार्ले गोल्ड श्री विठ्ठल किराणा स्टोअरमध्ये बरं बरं बरं चालेल चांगली सोय केली आहे तुम्ही चालेल ना फ्री फ्री सर्विस आहे का तुमची डिलिवरी फ्री बरं बरं बरं चालेल आम्हाला आम्हाला माहिती नव्हतं याच्याबद्दल पुढच्या वेळी मी तुमच्याकडूनच घेईल किराणा चालेल चालेल नक्की येईल काका थँक्यू